आमच्या इथे खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या भागात सुविधा आहेत आमच्या स्टेटमध्ये आणि आमच्या डिस्टिक्टमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चार क्रीडा संकुलन आहे त्यामध्ये शिवाजी स्टॅडियम ही मोठं आहे पूर्ण स्टेट पूर्ण स्टेटमधले मॅचेस तिथं होतात आणि तिथे ग्राउंडवर क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल खोखो कबड्डी चारशे मीटर दोनशे मीटर शंभर सोळाशे गोळाफेक थाळीफेक सगळ्या क्रीडा आमच्या तालुक्यातील आमच्या जिल्ह्यातील सगळ्या स्पर्धा शिवाजी स्टॅडियम व क्रीडा संकुलनवर होतात आणि त्यात त्यामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी रनिंगला जाण्यास सुविधा आहे नंतर पुलप्स काढा पुलप्स ग्राउंड आहेत आणि पुलप्स ग्राउंड झाल्यानंतर तिथे क्रिकेटचे सिजनबॉलचे प्रॅक्टिस देणारे कोच आहेत हॉलीबॉलचे कोच असतात नंतर लांबउडीचे कोच अस् आहेत तिथे कम क्या बोलते है उसे कमांडो ट्रेनिंग देते है उधर उधर्र उधर था थ्रोबॉल है नंतर थाळीफेक खे थाळीफेक आहे नंतर थाळीफेक नंतर लांबउडी हसस्क्वॅशा खुस स्क्वॅश आहे सगळे सुविधा उपलब्ध आहेत आमच्या जिल्ह्याच्या शिवाजी स्टॅडियमवर व क्रीडा संकुलनवरती क्रीडा संकुलनवरती मुलांना भरतीसाठी प्रयत्नशिलासाठी पोरांना सगळ्यांना सुविधा दिली आहे नंतर सुविधासोबत तर आर्मीची रिटायर झालेली मान जे सोलजर आहेत तेबी मुलांना ट्रेनिंग देतात पुलप्स काढायला सगळे सुविधा फुकट आहे नंतर तर आता क्रीडा संकुलनवर क्रिकेट खेळाय फुकट आहे मुलांना व्हॉलीबॉल खेळण्यास मदत भेटते सगळे सगळंं फुकट आहे